माझ्या शेतामध्ये मी कांद्याचं रोप लसूण हे सगळं मेथी सांबार हे कसं बी आणलेलं आहे बी आणून मी ते शेतामध्ये टाकलेलं आहे आणि ते कसं मग त्याला पाणी ओलवलं आणि ते बी निघत आहे रोप तयार म्हणजे झालेलं आहे ते बियापासून रोप तयार झालेलं आहे आणि मला धणे वगैरे असं कोणचं कायचं रोप लागायच लागलं की कोणचं फुलांची झाडे हे ते तर मी साईडच्या घरून आणत असतो इकडून तिकडून आणले की आम्ही एकमेकींना देतो आणि त्याचं असं झाड तयार करत असतो तर त्या रोपांचं पालक झाली आम्ही शेता बाजारामधून मार्केटमधून पालक आणली की कसं त्याचे देठ वगैरे उरते ना ते बुडातले तर ते देठ आम्ही शेतामध्ये नेऊन किंवा घरी पण आम्ही आमच्याकडे जागा आहे ना त्या जागेमध्ये खाली जागेमध्ये आम्ही लावत असतो आणि त्याच्यापासून आम्ही तयार करत असतो धणे उरले होते तर धणे पण मी माझ्या घरी खाली जागेत टाकलेले आहे आणि कांद्याचं रोप होतं थोडं ज रोप होतं ते पण घरी पण टाकलेलं आहे आणि शेतात पण टाकलेलं आहे आणि लसूण लावलेला आहे मी लसूण आणला मार्केटमधून तो ताकामध्ये भिजवून छान मस्त शेतामध्ये लावलेला आहे आणि अशा प्रकारे आम्ही झाडं तयार करत असतो शेतामध्ये केले घरीही केले त्याचा रोपापासून बियापासून रोप तयार केलेला आहे